जर सरपंच तर सा सांगू इच्छितो सरपंच आपल्या गावात चा गावात प्रमुख असतो तसे ग्रामपंचायतमध्ये एवढी होणारी कामे रस्ता घर योजना नळ योजना बीन योजना आता नवीन आलं आहे ते म्हणजे सौर ऊर्जा सौर ऊर्जा योजना तसे बा बारकाईनी लक्ष द्या द्यायला पाहिजे तसे सरपंच सरपंच हा निष्ठावंत पाहिजे असं दुसऱ्यांना मदत करून करणारा बा हवा तसे लोकांचं समाज प्र प्रबोधक सेवा पुरवल्या पाहिजे जेवढी त्यांची अडचणी आहे ते सोडवल्या पाहिजे जर एखादी काही गोष्ट समजत नसेल तर त्याला समजावून सांगायला पाहिजे तसेच घरकाम घरकाम म्हणजे घर योजनांचे जेवढे लिस्ट आहेत तेवढे विझिट करून विझिट करून किंवा विहिरी योजना तसेच नर योजना लोकांना पुरवले पाहिजे तसे तसेच अजून योजना अजून म्हणजे गोबर गॅस अजून काही योजना असतात त्यांच्यामध्ये संपर्क साधून म्हणजे कामे करून त्यांना काम ती योजना पार पाडली पाहिजे तसेच त्याचे कागदपत्रांचा काही प्रॉब्लेम असेल तर ग्रामसेवकला विचारून त्याची कामं च चांगली करावी व सरपंच खासदार प्रत्येकी स्वावलंबी किंवा समाजसेवा सुधारक असावा धन्यवाद